शिक्षण एक अशी गोष्ट आहे जी माणसाला गरीबीतून श्रीमंतीकडे जायचा पर्याय दाखवते शिक्षण हा प्रत्येक एका सामान्य व्यक्तीचा अधिकार आहे अधिकार आहे प्रत्येकाने शिक्षण घेतलंच पाहिजे प्रत्येकाने पदवीधर झालंच पाहिजे शिक्षणातून आपल्याला शिक्षणातून आपल्याला खूप अनेक नोकरीच्या संधी उपलब्ध होतात होतात आपणच आपलं ग्रॅज्युएशननंतर पोस्ट ग्रॅजुएशन पी एच डी आपल्याकडे भरपूर काही पर्याय असतात शिक्षणामध्ये आपण पहिली ते दहावीपर्यंत सगळ्यांना सारखंच इंग्लिश हि इंग्लिश मीडियम हिंदी मीडियम मराठी मीडीयम सेमी इंग्लिश सी बी एस सी मीडियम आणि आय सी एस सी मीडीयम असे भारतामध्ये पाच सहा प्रकारचे शाळे शिक शालेय शिक्षण दिले जाते त्यानंतर अकरावी बारावी किंवा बारा अकरावी बारावीच्या जागी आपल्याला जर इंजिनिअरिंग साईडलाच जायचं असेल तर आपण डिप्लोमा ही साईड बी ह्या साईडलाही प्राधान्य देऊ शकतो देऊ शकतोत जर आपण डिप्लोमा करून गेलं तर आपल्याला इंजिनिअरिंगच्या दुसऱ्या वर्षाला प्रवेश भेटतो जर आपण अकरावी बारावी करून इंजिनिअरिंग केली तर ती आपल्याला पहिल्या वर्षापासून चार वर्षाची डिग्री बी टेक डिग्री किंवा बी ई डिग्री करावी लागते आपल्या इंजिनिअरिंग करून आपल्याला गुगल मायक्रोसॉफ्ट उबर ॲमेझॉन ओला फोनपे अशा मोठ्या मोठ्या कंपनीजमध्ये नोकरीच्या संंधीही मिळतात त्याच्यासाठी आपल्याला अनेक चार वर्ष आपला सी जी पी ए किंवा एस जी पी ए चांगला चांगला ठेवावा लागतो आठ ते नऊ पॉईंटच्या पुढे आठ ते नऊ क्रमांकाच्या पुढे आपल्याला आपला सी जी पी एल जी पी आणावा लागतो तो जर चांगला असेल तर आपल्याला अनेक ठिकाणी नोकरीच्या संधी मिळतात आणि वरून आपण जर कोडिंगमध्ये मास्टर असाल किंवा कोडिंग कोडिंगचे बादशहा असाल आपण जर खूप काही सर्टिफिकेट कोर्सेस वेगळेवेगळे केलेले असेल वेगळ्यावेगळ्या ठिकाणाहून आपल्याला खूप काही ज्ञान असेल तो कोणीही आपल्याला मोठ्या मोठ्या पगाराची जास्ती पगाराची नोकरी घ्यायपासून अडवू शकणार नाही आणि अकरावी बारावी नंतरच आपण जे ई जे ई जे ई ॲडवान्स किंवा जे ई मेन्स ह्या अशा एक सी ई टी नीट अशा एक्झाम क्वालिफाय केलेल्या असेल तर अजून उत्तम होतं आणि नीटमुळे आपल्याला एक गवर्मेंट एम बी बी एस कॉलेजला जायला मिळतं आणि गवर्मेंट एम बी बी एस कॉलेजमध्ये शिकणं म्हणजे खूप मोठ्या भाग्याची गोष्ट आहे आपल्याला आठ ते दहा हजार रुपयात आपलं पाच वर्षाची डिग्री पूर्ण होते त्यात होस्टेल फॅसिलिटीज वगैरे एका रूममध्ये एक मुलगा मुल किंवा मुलगी ह्या अनेक प्रकारच्या सोयी सुविधा बघायला मिळतात त्याच्यामुळे शिक्षण त्याच्यामुळे जेवढी आपण कसून मेहनत करू कसून शिकू तेवढाच आपला स्वतःचाही फायदा होतो आणि आपल्याकडे जर आपले घरातील ज्यांच्यासाठी ज्यांच्या घरातील स ज्यांच्या घराची परिस्थिती चांगली नाही आहे त्यांचे आईबाप शिक्षण नाही प्रायव्हेट कॉलेजमध्ये नाही पाठवू शकल त्यांच्यासाठी तर हे नीट नीट एक्झाम क्वालिफाय करून गव्हर्मेंट कॉलेजमध्ये जाणं खूप भाग्याचं राहील पाच हो पाच वर्षाचे आठ ते दहा हजार रुपये तर आठ ते दहा हजार रुपये भरणं म्हणजे ते भरणं सोपं आहे पण एका वर्षासाठी एक दीड कोटी रुपये भरणं अवघड आहे हे सगळेच हे सगळ्या सगळे लोक नाही भरू शकत आणि अनेक अशा परीक्षा असतात के वी पी वाय वगैरे किंवा पाचवीला स्कॉलरशिप होते सातवीला असताना स्कॉलरशिप होते या परीक्षा दिल्या तर आपल्या खात्यावरती पैसे महिन्याला महिन्याला पैसे येत असतात आणि आजकाल महाराष्ट्र गव महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्र राज्यश शासनाने तर मुलींसाठी मोफत शिक्षण ही मोफत शिक्षण ही सुद्धा एक योजना राबवलेली आहे त्यामुळे राज्यातील सर्व मुलींना शिक्षण मोफत मिळते आणि मोफत मिळते ह्याच्यामुळे दुर्लभ भागातील मुली ज्यांच्यापर्यंत शिक्षण जाऊ शकत नाही किंवा ज्यांच्या घरची ज्यांची आई वडील शिक्षणासाठी खर्च करू शकत नाही त्यांना शिकणे खूप खूप सोपे झाले आहे महाराष्ट्रात शिकायचे म्हणजे शून्य रुपयात शिक्षण पूर्ण करू शकतो आपण आपण आणि आपल्याला जर परदेशी शिकायला जायचं असेल तेव्हासुद्धा काही एक्झाम्स असतात आपण जर त्या एक्झाम त्या एक्झामवरून आपल्याला जर चांगले गुण मिळाले तर आपल्याला स्टायपंड महिन्याला बारा ते चौदा हजार रुपये सुद्धा मिळते आपण स्वत खूप कडी मेहनत शिक्षण एक असा अशी व्यवसाय व्यवस्था आहे तिथून आपण स्वत ला घडवतो जिथून एक माणूस घडतो जिथून आपल्या शरीराला आपल्या आपल्याला मनाला एक आकार भेटतो तिथून माणूस खूप पुढे जाऊ शकतो माणूस आयुष्यभर शिकत असतं कुठनं ना कुठनं आपल्याला शिक्षण भेटतच असतं आणि नोकरी नाही केली तर आपण व्यवसाय ह्या पद्धतीत जाऊ शकतो व्यवसाय आपण व्यवसाय करायला थोडंफार भांडवायला लागतं पण मग एकदा व्यवसाय चांगला झाला व्यवसाय जर डोकं लावून किंवा चांगल्या पद्धतीने केला तर व्यवसायामध्येही खूप काही घडवून आणू शकतो त्यामुळे शिक्षण हे प्रत्येकाने घेतलं पाहिजे प्रत्येकाचा माझ्या मते तर प्रत्येकाचा हा जन्मसिद्ध अधिकार आहे शिक्षण शिकणे मुलींनी तर आजकाल घरी बसूस नाही त्यांनी आजकाल असं म्हटलंच जातं की मुलं मुली एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून चालला तर प्रत्येक मुलीने शिक्षण घ्यावंस धुणं भांडी तर सगळेच करता पण तुम्ही काहीतरी वेगळं करा आणि गव्हर्मेंट परीक्षा आहेत ज्या तुम्ही पास करून मोठ्यामोठ्या ऑप्सर वगैरे बनवू शक बनू शकता धन्यवाद